माझं चित्र इतरांना नेहमी प्रभावित करते कारण की त्यामध्ये पोशनेस आणि जो एक खरेपणा जो असतो वास्तविक पणा ज्याला म्हणतो तो त्यात माझा दिसतो आणि बारीकसारीक असं छान त्यात काल्पनिक आपण जे आपली कल्पना त्यात जे प्रत्यक्षात उतरवतो ते लोकांना फार आवडलेली असते आणि जे त्यात चमक हवी तशी हूबेहूब आपण जी आकृती काढतो ती लोकांना खूप आवडते माझं ड्रॉईंग पाहिल्याबरोबर लोकांना त्यांच्या मनात अगदी आनंद होऊन जातो की किती सुंदर आपण चित्र पाहत आहे वा म्हणून आणि माझ्या ड्रॉईंगमध्ये असे जे बारकावे असते ते इतरांना खूप प्रभावित करते असे मला वाटते